मराठी भाषेविषयी जर बोलायला गेलं मराठी भाषा ही खूप जुनी भाषा आहे आणि ही आमच्या महाराष्ट्राची शान आहे आमचे आन बान शान ही मराठी भाषाच आहे आणि हे आम्ही आमच्या महाराष्ट्रात आमची म्हणजे मुख्य भाषा प्रथम भाषा आहे आणि लहानपणापासून आम्ही म्हराठी बोलल्यामुळे आम्हाला ही अत्यंत आवडती भाषा आमच्यासाठी आहे आणि आमच्या मनामनात आणि आमच्या रक्तात ही मराठी भाषा आहे आणि आजचा काळ बघायला गेलं तर या भाषेविषयी काही गैरसमज आपल्या देशात पसरले आहेत आणि हे गैरसमज कोण पसरवतं तर काही राजकारणी आपल्या स्वार्थासाठी काही निवडणुका जवळ आल्या की या भाषेविषयी कोणत्या दुसऱ्या भाषेविषयी विरोधात या भाषेला विरोध करण्याचा काही लोकं कटकारस्थान करत आहेत हे कटकारस्थान कुठल्या तरी थांबायला पाहिजे आणि आमच्या भाषेचे जे हे जगात आणि आमच्या देशात जी किंमत कमी करण्याचं काही काम जे लोकं करत आहेत ते थांबलं पाहिजे ही भाषा ही खूप महान भाषा आहे आणि खूप अतिशय जुनी भाषाआहे आणि या भाषेत खूप आपल्याला खूप म्हणजे असे संगीतकार लेखक हे खूप या भाषेच्या आधारावर मोठे झालेले आहेत आणि या भाषेविषयी तर आपण लेख बघले जगात आणि मोठ्यामध्ये मोठ्या जगाच्या लायब्ररी या भाषेविषयीचे लेख बघावे आणि या भाषेचं ज्ञान आपण घ्यावं हे भाषा खूप म्हणजे शिकण्यासारखी आहे या भाषेत खूप सारं गोष्टी आहेत दडून आहेत आणि ते जगासमोर आल्या पाहिजेत